हॅलो सारा ट्रॅव्हल्स मी आत्ता पन्नास जणांसाठी एक लक्जरी बुक केलेली आहे मला त्याचं एक कोटेशन वगैरे तुम्ही मला व्हाट्सअपला पाठवून द्या मी आपला रेगुलर कश्टमर आहे मागच्या वर्षी मी तुम्हाला एक लक्जरी बुक केली होती त्यामध्ये तुम्ही मला चांगलं डिस्काऊंट दिलं होतं या वेळेसही मला तुमच्याकडून सहकार्य हवं आहे तर मला डिस्काऊंट वगैरे त्यामध्ये दे द्या